हॅलो मी प्रमिला कापसे बोलत आहे ते मी मला ते यवतमाळकडचे टुरिस्ट स्पॉट ब बघायचे होते त्याच्याबद्दल मला थोडं विचारायचं होतं तुम्हाला कोणते कोणते प्लेसेस आहे काय आहे

अच्छा अच्छा अच्छा अच्छा ॲक्चुअली आम्हा आमच्याकडे पाच सहा लोक होते त्यांना आम्हाला तिकडे यवतमाळकडे यायचं होतं तर ते इतकं जैतवन म्हणून प्लेस आहे ते पण त्या रोडवर पडते शायद अच्छा अच्छा ओके ठीक आहे ना ठीक आहे मी सांगते तसं तुम्हाला की आम्हाला यायचं आहे की नाही तिकडे आहे तिथे आमचं पण आम्हाला फक्त फिरायचं आहे सध्या तर त्या ह्याच्यामुळे आम्ही हो हो हो तसंच आहे ठीक आहे मग सांगते मी हो